मी पवनारमध्ये राहते पवनारमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार हे खूप प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आ आहे पवनारला खूप मो छान नदी आहे मी फन ॲन पूरला गेली आहे फिरायला तर फन ॲन पूरला फन ॲन पूर जसं आहे तसं पवनारला पण फन ॲन पूर बनवण्याची कल्पना झाली पाहिजे छान मोठी नदी पात्र आहे तिथे तिथे बोटी वगैरे छान झाल्या पाहिजे पुन्हा दुरस् दुरुस्ती नदीची छान दुरुस्ती झाली पाहिजे आश्रम वगैरे खूप चांद्या सुंदर आहे तिथे पुन्हा अजून त्याला चांगलं सौंदर्यीकरण केलं पाहिजे नदी नदीला पण चांगलं सौंदर्यीकरण केलं पाहिजे जेणेकरून जे पर्यटक येते पवनारमध्ये त्या पर्यटकाला पुन्हा वारंवार येता आलं पाहिजे यावं असं वाटलं पाहिजे आणि पवनार हे गाव एवढं सुंदर आहे की कोणी येते तर म्हणजे खूप छान आहे असंच म्हणून जाते पुन्हा यावं असं वाटते पवनारमध्ये नदी खूप सुंदर आहे भिंती वगैरे खूप आता चांगलं सौंदर्यीकरण केलं आहे